हॅलो हां बोला हां हां बोला ना बोला अच्छा भाड्याने पाहिजे हां मॅडम आहेत ना रूम तुमचं नाव काय बोललात तुम्ही अच्छा शिरसाट हां मॅम रूम तर आहेत पण किती किती लोकं आहेत तुमची मिळेल ना मिळेल ना मिळेल ना कधीपासून पाहिजे तुम्हाला ओके ओके ओके हो मिळेल ना मिळेल ना हो ना मग डीपॉझीट डीपॉझीट पन्नास हजार आहे आणि भाडं महिना बारा हजार रुपये आहे पाणी मॅडम चोवीस तास पाणी आहे पूर्ण दादरमध्ये आपल्या बिल्डींगला फक्त चोवीस तास पाणी आहे बाकी कुठल्याच बिल्डींगमध्ये पाणी येत नाही एवढं म्हणजे येतं पण सकाळी येतं कळलं की नाही आपल्या बिल्डींगला चोवीस तास पाणी आहे तुम्हाला चोवीस तास पाणी मिळेल आणि लाईटची सोय पण आहे व्यवस्थित हो बोला बोला आमचं फ्लोअर तिसऱ्या फ्लोअरला आहे आमची तीन माळ्याचीच बिल्डींग आहे तीन माळ्याचीच आमची चाळ आहे नाही नाही नाही लिफ्ट नाही आहे चालत जायचं टोटल चार माळ्याची आहे पण लिफ्ट नाही आहे तर ते तुमच्यासाठी जे ॲवेलेबल रूम आहे तो तीन तिसऱ्या माळ्यावरती आहे चालेल का तुम्हाला नाही नाही डीपॉझीटमध्ये मी करू शकेन पण भाड्यामध्ये काय कमी नाही होणार मॅडम कळलं की नाही हां नाही मिळेल या महिन्यापासून मिळेल तुम्हाला तुम्ही लगेच लगेच येणार आहेत की एक तारखेचा महिना पकडून येणार आहात नाही नाही भाडे एक भाडेकरू ऑलरेडी आहे हा महिना त्याचा लास्टचा आहे म्हणून म्हटलं तीस तारखेला तो जाईल तुम्ही एक तारखेपासून तुम्ही या ना

नाही नाही नाही सध्या एकच आहे रूम आहे खाली तीच तुम्हाला सांगितली मी कळलं की नाही हां तर तुम्हाला जमत असेल तर एक तारखेपासून या तीस तारखेला हा भाडेकरू जाईल आता

ते ते प्रत्यक्षात भेटल्यावर मॅडम करू आपण ठीक आहे चालेल ठेऊ आता हां ओके या भेटा तुम्ही ओके ओके